टूर आणि ट्रॅव्हलिंगसाटी तर सर्वात बस्ट बेस्ट आहे कार आणि बाईक कारण की कारमध्ये पण आपण टूर ट्रॅवल करणार तर आपल्याला फक्त कार बरसातच्या मौसममध्ये चांगली वाटते पण असं तुम्ही बघणार तर आहा हिवाळ्या आणि हिवाळ्यामध्ये बाईक रायडिंग म्हणजे खूप चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला बाईक रायडिंग करायची आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप काही बघावे लागते आता जी स्पीड लिमिट आहे त्याच्यावर आपल्याला कंट्रोल ठेवावा लागते आपल्याला हेल्मेट घालावं लागते आपले जे लायसन्स गिव लायसन्स आहेत पी यू सी आहे जे आपल्या गाडीचे कागद आहे ते आप् सर्व आपल्याला ओके करा ओक्के ठेवाला आणि कुठे पण जा आणि गाडीमध्ये पेट्रोल बघावं लागते किती आहे काय आपल्याला कुठं जायचं आहे ते डेस्टिनेशन कशी आहे याच्यामुळे रस्ते कसे आहे बाईक रायडिंगमध्ये आपल्याला रस्त्याचे ये टेंशन नाही कसे पण रस्ते आपण बाईक काढू शकतो म्हणून कार रायडिंगमध्ये आपल्याला रस्ते बघावं लागते कोणचा रस्ता आपल्या गाडीसाठी चांगला आहे आपल्या अॅक्सिडेंट नाही होणार कोणत्या रस्त्यामुळे जां कोणत्या रस्त्यावर जास जाण्यात आपली गाडी बरोबर अॅव्हरेज देणार सर्व काही बरोबर राहणार गाडीला काही तुटफूट नाही राहणार